हॅलो रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र आहे का आहे परवा मी तुम्हाला माझ्या आरक्षणाबद्दल बदल करण्यासाठी सांगितलं होतं आमचे तीन जे सीट आहेत ते सिनियर सिटीजन असल्यास क असल्यामुळे त्यांना वरच्या बर्थचा उपयोग नाही आणि खालचा बर्थ देण्या्साठी मी तुम्हाला विनंती केली होती परंतु त्याबाबत तुम्ही काय कार्यवाही केली किंवा काय प्रक्रिया केली याबद्दल अजूनही मला कुठल्याही सूचना आलेली नाही तर त्या सूचनेचा तुम्ही लवकरात लवकर विचार करून जर मला कल्पना दिली तर बरे होईल माझा आय डी दोन तीन पाच आणि वापरकर्ता आय डी माझा सात आठ नऊ आहे तर त्यानुसार माझ्या तिकीट बदलाचा विचार व्हावा आणि मला खालच्या बरथची सोय करून द्यावी